माझ्या गावात इथे तूर्नामेंट होत असते कबड्डीचं आत्ताच तुर्नामेंट झाला आहे आणि मा ते ग्राउंड कबड्डीचे माझ्या घरासमोरच आहे आत्ताच जिल्हास्तरीय तिथे कबड्डीचे तूर्नामेंट झाले आणि खूप गावातल्या अशा टीमा आल्या होत्या आणि खूप अशी पब्लिक तिथे बघायला आली होती आणि ते तुर्नामेंट दोन ते तीन दिवस चालले आणि तिथेच तुर्नामेंट क्रिकेटचं पण होत असते आणि खूप असे मुलं तिथे क्रिकेट खेळत असते आणि तिथे मॅचेस पण घेतल्या जातं जाते आणि खूप अशी पब्लिक येत असते